हॅलो हां बोला हा समर्थ आश्रमचाच नंबर आहे कोण बोलत आहे हां मुकुंदजी बोला तुम्हाला काय माहिती हवी अच्छा तुम्ही योग्य ठिकाणी फोन लावलेला आहे तर शनीची साडेसाती जी असते तर ती प्रत्येक राशीला साडेसात वर्ष चालू असते तर त्याचे तीन टप्पे असतात आणि प्रत्येक टप्पा हा अडीच अडीच वर्षांचा असतो तर त्या पद्धतीनं आपण मार्गदर्शन करतो तर तुम्हाला शनीच्या साडेसातीबद्दल काही उपाय हवे का शनीच्या साडेसातीमध्ये सर्वप्रथम आपल्याला काळे कपडे परिधान करावे लागतात तर काळे कपडे आपण वापरता का हा तर आपण दर शनिवारी मारुतीला नारळ फोडावा आणि त्यानंतर काही लोखंडी वस्तू असतात तर त्याचं दान करावं आणि त्याचबरोबर गरीब जी जनता असते तर त्यांना खाण्यापिण्यासाठी वस्तू द्याव्या आणि अजून काही माहिती हवी आहे का आपल्याला काय हवी माहिती आपला जो आश्रम आहे तर तो भूम तालुक्यामध्ये म्हणजे भूम शहर जे आहे तर तिथे जे पोस्ट ऑफिस आहे समर्थनगरमध्ये तर त्या समर्थनगर पोस्ट ऑफिसच्या गजानन महाराजाच्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आहे तुम्हाला आपल्या आश्रमाची वेळ माहीत आहे का आपला आश्रम सकाळी नऊ ते बारा उघडा असतो आणि संध्याकाळी सहा ते नऊ उघडा अस तर आपण इथं आलात तर आपल्याला आणखी मला मार्गदर्शन करता येईल आणि शनीची साडेसाती ही म्हणजे थोडी अवघड गोष्ट आहे आहे आणि सोपीही गोष्ट आहे आपल्याला जर अजून माहिती हवी असेल तर आपण आश्रमात भेट देऊ शकता अजून काय माहिती हवी का

तुम्ही उद्या आश्रमामध्ये सकाळी नऊ वाजता या सकाळी आरती असते शनिदेवाची आणि त्यानंतर मग मार्गदर्शन करायला सुरुवात होते ठीक आहे ओके ओ ओ